चित्रकला हे एक आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे आपण त्यामध्येे आवडीनुसार रंग काढू शक चित्र काढू शक त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार रंग भरू शकतो हे एक खूप आव्हानात्मक महत्त्वाचा व किंवा आवडीचा विषय आहे आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचां चित्रकलेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे चित्र काढणे होय त्यामध्ये आका आपल्याला आकारानुसार चित्र काढणे त्यामध्ये आपल्याला मा पाहिजे ते रंग भरणे हे खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनातील खूप महत्त्वाच्या गोष्टी ही आपल्या कागदावर उतरवू शकतो आपल्या मनात जे चाललेलं आहे ते आपन त्या भाषामध्ये किंवा लोकांना चित्राद्वारे काढून श सांगू शकतो आपल्या हावभावना ह ही खूप महत्त्वाच्या घ गोष्टी असतात जीवनातील ते आपन चित्रकलेच्याद्वारे दाख सर्वांना दाखवू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपल्याला रागद्वेष शांत हसणं रडणं हे आपण चित्राद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे खूप महत्त्वाचे पैलू आहेत त्यामुळे चित्रकला हे खूप महत्त्वाचा आव्हानात्मक मार्ग आहे त्यामध्ये आपल्याला चित्र काढण्यासाठी पेन्सिलचा उपयोग र कलरचा उपयोग पट्टीचा उपयोग रबरचा उपयोग इत्यादी साहित्यांचा वापर करून आपण चित्र काढू शकतो त्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पेन्सिल कलर्स रब्बर्स पट्टी इत्यादी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपल्याला चित्र काढण्यासाठी आपल्या मनातील भावना ही एक आपल्या डोक्यातील संकल्पना कागदावर उतरून काढणे हे खूप महत्वाचां आहे त्यामुळे आपल्याला आव्हानात्मक हे वाटू शकतो चित्रकला ही एक सोपी साधी व सरळ सोप्पी महत्त्वाची घटना घ घटक आहे त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीतील मनामध्ये काय चालले आहे काय नाही ते हे आपल्याला कळू शकते त्याच्या त्याच्या जीवनावर खूप हा महत्त्वाचा घटक आहे तो आपल्या मनातील व्यक्त भावना वगैरे स त्या कागदावर काढू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे